हॅलो मी भूषण जाधव बोलत आहे रॉयल टूर्स अँड ट्रॅव्हल्स ना मला काय नाही सहलीला जायचेय कुटुंबासोबत तर मला गाडी बुक करायचीय दहा सीटर तर आता या आठ दिवसात जायचेय समजा पंधरा तारखेला इथून जायचंय मला नागपूर नागपूरला नागपूरच्या समोर रामटेक तिकडे तर तुम्ही मला त्यामध्ये काही सूट द्या ना कारण मी तुमचा नेहमीचा ग्राहक आहे काहीतरी सवलत द्या जशी तुम्ही आता याचे म्हणतात की तीन हजार होतात तर त्यामध्ये काहीतरी सवलत करा अडीच हजारामध्ये अडीच हजार करा नेहमीचे ग्राहक असल्यामुळे काही ना काही पाचशे रुपयांचे तर मान ठेवा तुम्ही तेवढे तर करू शकता ना मी अडीच अडीच देऊन देईल अडीचमध्ये करून टाका आणि तारीख बुक करा